कलेच्या बाबतीत विचार केला तर सगळ्यात मोठं नाव आधी डोळ्यासमोर येतं आहे ते म्हणजे लता मंगेशकर लता मंगेशकर यांनी कलेमध्ये स्वतःचं नाव इतकं अजरामर करून ठेवलेलं आहे की त्यांना आपलं भारतरत्न म्हणून त्यांना पुरस्कारीत केलेला आहे जो देशाचा उच्चतम असा त्यांचा गौरव आहे लता मंगेशकरचं नाव हे सगळ्या लहानथोर कालच्या पिढीला आजच्या पिढीला आणि होऊ येणाऱ्या पिढीला स् स्मरणात नेहमीसाठी राहिल लता मंगेशकरचं कार्य जे कलेनी त्यांनी सगळ्यांची कान तृप्त केली त्याबद्दल आहेत कलेबद्दल अजून बोलल्या जाईल की माझी भाची जी क कथ्थकमध्ये श्रावणी निकोसे ही कथ्थक कलेमध्ये प्रविण आहे आणि ती महाराष्ट्रात राज्यात आपल्या तिनी खूप सारे पारितोषिक मिळवलेले आहेत ती विदेशात जाऊन दुबईला शारजहाला जाऊन तिनी तिथे दुसरा नंबर तिनी प्राप्त केला आहे ती क कथ्थक हा नृत्यप्रकार आहे त्याच्यामध्ये प्रविण आहे शेवटी विज्ञान विज्ञानाबद्दल विचार केला तर विज्ञान आणि महाराष्ट्रासाठी खूप मोठी प्रगती दिलेली आहे महाराष्ट्राने विज्ञानात खूप मोठी प्रगती दिलेली आहे वैज्ञानिक प्रगती झोकून पाहता विज्ञान आणि तंत्रज्ञानातील संशोधन याचा व्यवहार झालेला आहे विज्ञान आणि तंत्रज्ञानातील शिक्षण समाजाचा वैज्ञानिक दृष्टिकोन या सगळ्याचा खूप मोठा समाजावर पगडा आहे विज्ञानातील सगळे गोष्टीचे अडथळे दूर करून महाराष्ट्राने आपला सहभाग त्याच्यात दिलेला आहे